तर पेपर वाचल्यामुळे आपलं मेन म्हणजे जनरल नॉलेज चांगलं होतं आणि ग्रास्पिंग पॉवर पण चांगली होती मेन करून सहसा लोक मराठी पेपरच वाचतात पण माझं म्हणणं एवढंचं आहे की इंग्लिश पेपर पण वाचा कारण आता जनरेशन अशी व्हायली की खूप इंग्लिशच जास्त चालायलं तर माझं म्हणणं एवढंचं की रोज एक पेपर जरी वाचला किंवा एक पेज जरी वाचला तुम्ही इंग्लिश पेपरचा तर चांगले म्हणजे चार गोष्टी माहिती राहतात सोसायटीमध्ये काय चाललं आपल्या जसं की सोस आता पेपरमध्ये खूपशा अशा न्यूज राहतात क्रिकेटच्या किंवा कोणता लेखकचा हे असतो पोएट असते किंवा आपल्या जर सोसायटीमध्ये काय चालले अपराध वगैरे कुठं काय सोन्याचा भाव वाढला किंवा कोणतं हॉटेल वगैरे नवीन आले ते पण बातम्या वगैरे कळतात स्पोर्ट्सबद्दल पण खूप माहिती भेटते जनरल नॉलेजचं पण खूप गोष्टी आहेत पेपरमध्ये ज्या आपल्याला खूप काही माहिती नाही आहेत तर पेपर वा वाचण्याचे खूप सारे फायदे आहेत आणि मेन म्हणजे आजूबाजूला काय चाललं काय नाही ते सगळ्यांची नॉलेज राहते आपल्याजवळ